हॅलो साई ट्रॅव्हल एजन्सी का मी राधा जोशी बोलते आहे मी सकाळी अकरा वाजता तुमच्या कंपनीची कॅब बुक केली होती ॲक्च्युली मला साताराहून पुणे स्टेशनला जायचे होते त्यामुळे मी कॅब लवकर बुक केली होती मला तिथे दुपारी दोन वाजेपर्यंत पोचायचे होते आता दुपारचे अडीच वाजले तरीही तुमचा ड्रायवर अजूनही आलेला नाही मागच्या महिन्यातही मी अशीच तुमची कॅब बुक केली होती त्या तेव्हाही मला ॲक्च्युली पुण्यातूनच शिवाजी नगरला जायचं होतं कात्रजवरून शिवाजीनगरला जायचं होतं पण तेव्हाही तुमच्या ड्रायवा ड्रायवर ला दहा मिनटं उशीरा आलेला होता तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीचं सर्व्हिस ही नीट दिली जात नाही आणि हे तुमचे नेहमीचं झालेलं आहे तुमच्या ह्या गलथान कारभारामुळे आम्हाला नेहमीच नाहक त्रास होत आहे त्यामुळे तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीची बदनामी पण होत होत आहे आणि तुम्ही सर्व्हिस नीट न दिल्यामुळे तुमच्या कंपनीचं सुद्धा ह्याच्यामुळे नुकसानच होतं आहे तर तो कृपया तुम्ही याची काळजी घ्यावी आभारी आहे